हां हॅलो कोण बोलतं आहे हो काय बोला हां बोला बोला हां लाईट नाही आहे सध्या लाईट दिसत नाही आहे की की तरी का अर्धा तास गेलेलीच आहे काय झालं त्यास का तुमच्या

बरं बरं होय का अच्छा अच्छा अच्छा अच्छा बरं बरं मग ते काय एम एस सी बिला वगैरे तुम्ही हॅलो हॅलो हॅलो हां हं हं तसं इतक्या लगेच लाईट येत नाही ती त्याला कसं असतं आहे की झाड पडलं आणि ते ते जे कॉर्पोरेशनच्या लोकांनी ते झाड काढून घेऊन गेल्यानंतर त्याला बराच वेळ लागणार ना नाही म्हटलं तरी आणि एक अर्धा पाऊण तरी लाईट येण्याची शक्यता कमी आहे आणि आता एम ए सी बिला मगाशी मी फोन केलेला होता तर त्यांनी सांगितलं अर्धा पाऊण तास तरी काही येणार नाही कारण सगळी लाईनी ह्या एका ठिकाणी तुमचं झाड जरी पडलं असलं तरी त्या ठिकाणी साईडच्या लाईन्स असतात त्या पण कट झालेल्या असतात आणि त्या जोडायला त्यांना वेळ लागणार अजून सगळ्या लाईट कट करून त्याने ते जोडावं लागेल ती लाईन सगळी कट केल्याशिवाय ते लागत नाही आणि पावसाचं किंवा वाऱ्याचं काय सांगता येत नाही आहे आलं का लक्षात त्यामुळं तो

नाही तो काय पाट नाही मुळात कसं आहे की निसर्ग आता बदललेला आहे आणि त्याला आपण सुआ थोडेसे जबाबदार आहोत हां आपण त्याच्या विरुद्धच वागायचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी असा प्रयत्न हो प्रश्न येणारच आहे आणि इतकं परावलंबित्व वाढलेलं आहे की तुम्ही लाईट नाही आहे म्हटल्यानंतर तुम्ही कसावीस होता लोकं हा हा नाही नाही लाईटवरचे तुमचं अवलंबून झालेलं आहे तुम्हाला मिक्सरसाठी याच्यासाठी हं हं हं

त्याचं कसं आहे माहीत आहे काय की इतकं ते वातावरणात बदल झालेला आहे की उन्हाळा भयंकर उन्हाळा थंडी खूप थंडी किंवा पाऊस पावसाचं असं झालेलं आहे की एखाद्या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडतो एकदा ढगफुटीसारखा पाऊस पडतो तर त्या ठिकाणी त्या ठिकाणच्याच एरियामध्ये हे झाड पडणं म्हणा किंवा गटारं तुंबणं ह्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात तासाभरामध्ये पाऊस पडतो आणि सगळ्या कॉलनीमध्ये पार्किंगमध्ये पाणीच पाणी होऊन गेलेलं असतं आणि मग त्याच्यामुळं निर्माण समस्या परत वेगळ्याच राहतात या काय म्हणजे क पाऊस कधी पडणार काय पडणार याचा काही अंदाज येत नाही काय नाही आहे हां काय पण ईल लाईट येईल तुम्ही काय काळजी करू नका फक्त त्याला फोन केला होता मगाशी मी आणि एक अर्धा पाऊण तास तरी येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे हां ठीक ठीक ठीक ठीक ना ठीक ठीक आहे ठीक आहे ओ ओके ओके हो